हां बोला कशाबद्दल हां

हो करूया कि म्हणजे आपण हां कुठे करायचीय कुठे करायची काय विचार केलाय का हो ना हो बरोबर

हो तसे हां शेअर मार्केट नको तर मग आपण असंही एफ डी करू शकतो किंवा पोस्टात वगैरे पण करू शकतो ना तिथे तर रिस्क काही नाही आहे तिथे शेअर मार्केटची जर भीती वाटत असेल तर किंवा आपण दोन्हीकडे थोडं थोडं करू हो ना मग आपण आपण सगळीकडे आपली इनवेस्टमेन्ट आहे ती सग प्र शेअर मार्केट पोस् सगळीकडे थोडी थोडी करू न ना एकाच ठिकाणी सगळी नको म्हणजे मग प्रश्न नाही ते असले तरी ते माझे माझे ना इनवेस्ट नाहीच करायचं आपण आपण एक अंदाजपत्रक तयार करू महिन्याचं आणि त्यातनं ठराविक रक्कम ती इनवेस्टमेन्टसाठी ठेवायची काढून आणि तेवढी इनवेस्ट करायची दर महिन्याचा खर्चानुसार ते म्हणूनचं आता त्यांचा हया हया सगळ्याचा विचार करूच आपण करू या ना इनवेस्टमेन्ट जी काय करायची ते हो ना हो मग त्याच्यासाठीच तेच सांगते की आधी आपल्याला आपल्या महिन्याच अंदाज पत्रक बनवाय लागेल त्याच्यातनं किती शिल्लक राहतायेत आणि आपण ते त्याचे किती गुंतवू शकतो ह्या सगळ्याचा आपण एकत्र बसून विचार करूया आणि मग ठरवूया किती शिल्लक राहतायत आणि ते कुठले किती कुठे गुंतवायचे ते ठरवूया हम्म बरं हां हम्म

बघूया किंवा हो किंवा माझी एक मैत्रीण आहे ती म्युच्युअल फंड ॲडवायझर आहे तिच्याकडे पण आपण जाऊ शकतो तिथे जाऊ हम्म हो चालेल चालेल नक्की हो हो चालेल चालेल चालेल हो चालेल हो चल हा बाय